सही करण्यापुरतं लिहायला जर शिकलो असतो तर काय झालं असतं याची कल्पनाच करणं अशक्यय कारण असं म्हणतात शिकला तो टिकला आणि तोच जीवनातला आनंद घ्यायला शिकला असं आपल्याला म्हणावं लागेल जर वाचताच जर आलं नसतं तर या जीवनातला आनंद घेता आला नसता अनेक जे ज्ञानाचे जे स्त्रोत म्हणजेच लिखाण आहे किंवा वाचन आहे ते जे ज्ञान आहे तेच आपण स्वतःला मला मिळवता आलं नसतं कारण ज्ञान हे अगाध आहे आता जरी आपण नुसतं डोळ्यांनी जरी ज्ञान म्हटलं नुसतं आपण फक्त चित्राद्वारे ज्ञान घेतलं तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण लिखित स्वरूपामध्येच आपल्याला केलेले आढळतात आणि त्याच्यामुळे जर लिहिताच आलं असतं तर जे ज्ञानभांडार आहे त्याचा आनंद म्हणजे प्रत्येक त्याच्यामध्ये अनेक भाग आपल्याला आढळतात की साहित्य म्हटलं तर गोष्टी आहेत वेगवेगळे प्रकारची नाटकं आहेत कविता आहेत त्याच्यानंतर जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे गरजेचं आहेत गोष्टी की एखाद्या समजा आपण स्टँडवर गेलो तर त्या ठिकाणी लिहिलेला जर बोर्ड आपण बसचा जर वाचू शकलो नाही तर आपण कुठे जाणार ह्या जायचं आपल्याला माहीत असतं पण ते कुठल्या बसमध्ये बसून आपण त्या ठिकाणी जाऊ शकू हेच आपल्याला कळणार नाही आणि मग आपण एकमेकाला सगळ्यांना विचारू अरे बाबा ही बस आहे ती कुठे जाणार आहे किंवा आमच्या गावाला जाणारी बस कुठे आहे असं विचारावं लागेल म्हणजे आपली त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती नको तिथे वेस्ट जाणार आहे आपली आणि आपण जगाच्या दृष्टीने आपण फार क्षुल्लक अशा प्रकारची व्यक्ती आपण त्या ठिकाणी झालो असतो त्याच्यानंतर जर आपल्याला आणखी वाचायला जर आलं नसतं तर आपण आपल्या आपली जी प्रगती आहे तीसुद्धा आपण केली नसती कारण आज सगळं जे ज्ञान आहे ते वा लिखित स्वरूपामध्ये बऱ्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के ज्ञान हे लिखित स्वरूपामध्ये बंदिस्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर ते आपण वाचूच शकलो नसतो तर आपण पुढचं शिक्षण घेऊ शकलो नसतो आणि जे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा आपण करू शकत नसतो कारण जरी कितीही आपण जरी म्हटलं की पूर्वी लोक दंतकथा असायच्या त्याद्वारे लोक शिकायची किंवा अनुभवाने किंवा दररोजच्या प्रॅक्टिसने सरावाने होत असायचं पण तरी सुद्धा जर आपल्याला आणखी जास्त जलदगतीने जर आपली प्रगती करायची असेल तर आपण वाचलं वाच वाचन करण्यासाठी बघा कुठलंही त्याच्यासाठी फार मोठी साधनसामुग्री लागत लागते असं नाही आपल्याला एखादं पुस्तक पाहिजे असेल किंवा एखादं आपल्याला मोबाईलवरचं जरी काही वाचायचं असेल तर आपण कुठेही ते वाचू शकतो त्याच्यासाठी फार मोठी काहीतरी छानपैकी जागाच पाहिजे किंवा इतर साधनं पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी कुठल्याही अडीअडचणी किंवा अटी शर्ती त्या ठिकाणी नसतात आणि त्याच्यामुळे वाचन आपण कुठेही करू शक वाचन जर आपण केलं तर आपण आपला विकास जलदगतीने करू शकतो पण तेच जर वाचन आपल्याला करता आलं नसेल तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू राहायला लागलं असतं आणि त्याच्यामुळे जे आपले आताचे जे छान छान जे साहित्य आहे त्या साहित्याने आपलं आपण मुकलो असतो जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्याला घेता आलं नसतं आणि आपण एक अतिशय म्हणजे अतिशय अज्ञानी म्हणा किंवा ज्याला काही किंमत नाही अशा प्रकारचे माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसलो असतो